मला सुंदर दिसणाऱ्या गोष्टी खूप आवडतात आणि मोर सर्वात सुंदर पक्षी आहे त्याला बघितलं की बघतंच रहावं असं वाटते म्हणून माझे सर्वात आवडता पक्षी आहे मोर पाहाताच माझे मन एकदम आनंदित होतो आणि मनात येते की म्हणजे लहानपणीची कविता नाच रे मोरा जी आपण सर्वच लहानपणा पणी गातो मोराचे ते सुंदर हिरवे निळे पंख त्याच्या डोक्यावर असलेले तो सुंदर तुरा पाहून कुणीही मोराच्या मोहात पडेल ह्याच गोष्टीमुळे मोर एकदम रुबाबात चालतो मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे प्राचीन काळापासूनच मोराचे एक विशिष्ट स्थान आहे मोर हे सरस्वतीचे वाहन आहे म्हणूनच लोक मोराची पूजाही करतात चित्रकार असो की कवी ह्या देंगा दोघा कलाकरांना मोर खूप आवडतो आणि ते त्यांच्या कळेमधून दिसते मोर हा सुंदर तर आहेच पण तो शेतकऱ्यांचा मित्रसुद्धा आहे मोर शेत नस्स करणारे उपद्रवीय प्राणी जसे उंदीर बेडूक साप यांना तो खातो व शेतांची रक्षा करतो मार असलेल्या गौ बोकांची तसेच स्वनांची शोभा वाढते मोरांचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला की तो सुंदर पिसारा फुलुन नृत्य करतो त्याचा तो नाच बघण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहात असतात मी मोराची खूप चित्रे जमवली आहेत मला मोर हा खूप खूप आवडतो आणि मोर माझा आवडता पक्षी आहे तर